आता तर सगळ्यात जास्त मनोरंजनाचे उद्योग तर डी जे आहे आणि त्यामध्ये जे लोकं गाण्याचे प्रोग्राम ठेवतात किंवा डान्सचे प्रोग्राम करतात आणि आता तर स्ट्रीट डान्सही लोक खूप कर करतात आणि ते अन ते ही लोकांला करायला खूप आवडते तसेच लोकांना आपल्या किंवा दुसऱ्यांच्या मनोरंजनासाठी इंस्टाग्राम यूट्यूब किंवा टिकटॉकवरचे विडियो विडियो पण बघायला खूप आवडतात किंवा त्यामध्ये लोकं रील्स वगैरेही बनवतात आणि ते पोस्टही करतात जसं लोकांना किंवा स्वत ला मनोरंजन मनोरंजन क करण्यासाठी एक त्यांना एक हा जरिया मिळाला आहे आणि तसेच आजच्या काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये अशी ही टेक्नॉलॉजी आहेत की त्यापेक्षा जास्त काही मनोरंजनचे प्रकार हे निघतील